माझी एक आवडती पुस्तकेची मालिका आहे तिचं नाव आहे गेम ऑफ झोन्स जशी आत्ता आत्ता आलेली नवीन एक पुस्तक आहे ज्याच्यामधे एक ए अशी एक स्टोरी लिहिली आहे चांगली कहाणी आहे ज्याच्या वाचायला खूप जास्त इंटरेस्ट येते जेव्हा ते वाचताना वाचत असतो आपण तेव्हा कसं एकदम मन त्याच्यात रमून जाते आपण त्याच्यात एकदम खूप जास्त असं लक्ष देऊन वाचतो प्रत्येक शब्दाकडे आणि त्याची जे कथा आहे जे स्टोरी त्यांनी लिहिली आहे पुस्तकामध्ये ते कसे खूप जास्त इंटरेस्टिंग वाटायला लागते आहे आणि कसे त्याचे खूप सारे असे पार्ट आहेत तर ते कसं जास्त इंटरेस्टिंग वाटते म्हणून ती मला पुस्तकं आवडते आणि हे पुस्तक तर मी दोनदा वाचली आहे आणि तरीही माझं मन तिला पुन्हा एकदा वाचायचं आहे